पस्तीस हजार तीनशे छत्तीस चव्वेचाळीस हजार चारशे एक्केचाळीस बारा हजार तीनशे वीस पाच लाख वीस हजार तीनशे चव्वेचाळीस बावन्न हजार सातशे बावीस